होय नवा व्यवसाय सुरू करताना भांडवलाची गरज असतेच कारण की कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास सर्वप्रथम जागा जागा ही खूप महत्त्वाची असते ती जर स्वतःची असेल तर भांडवल थोडं कमी लागू शकते पण जागा जर स्वतःची नसेल तर तिथे आपल्याला भाडं पण द्यावं लागते जवळपास इलेक्ट्रिसिटी असो किंवा इतरही काही औपचारिकता जसं की अलमाऱ्या वगैरे बनविणे भांडवलसाठी सर्वप्रथम बँकेचे कर्ज वगैरे घेणे ते घेऊन इतर सोयीसुविधा उपलब्ध करणे स्टॅन्ड वगैरे सर्व या सोयीसुविधा उपलब्ध करून नव्या व्यवसायाला आपण सुरुवात करू शकतो आणि याचे औपचारिकतेची गरज तर असतेच आणि विस्ताराने हेच सांगायचे आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की इतरही बऱ्याच गोष्टी असतात व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि भाड्याची जागा जर आपण घेतली त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पगडीसुद्धा द्यावी लागते म्हणजेच तिथे आपण डिपॉझिट काही पैसे ठेवावे लागतात नंतरच आपण व्यवसाय सुरू को करू शकतो